माझ्या राज्यात मुख्य धर्मांमध्ये हिंदू इस्लाम ख्रिच्चन आणि इतर धर्मांचा समावेश होतो या सर्व धर्मांच्या राज्यांच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे हिंदू धर्मामुळे इथे मंदिर प संत परंपरा आणि उत्सवांचे समृद्ध परंपरा आहे इस्लाम धर्मामुळे कला वास्तुकला आणि स सुफी परंपरा विकसित झाली आहे